भांडी ही दररोज खरकटी होतच असतात ती धुण्यासाठी साबण निरमा व दुसऱ्या प्रकारे राखुंडी लाकडाची जी भा जळल्यानंतर जी राखोळी निघते ती त्याच्याने पण घासू शकतो आपण तेलकट भांडी स्वच्छ करण्यासाठी खूप अशी मेहनत लागते ती ती सर्व मुलीला बनू शकते ती मुलांच्या बसकी सारी मुलांना बनू शकत नाही ती मुलीच काम करू शकतात व आपली आई पण करू शकते भांडे घासणे खूप अवघड गोष्ट आहे भांडे घासणे म्हणजे खूपच अवघड अशी गोष्ट आहे धुताना खूपच मेहनत लागते व तेलकट भांडी तर जर का धुवायची असेल तर खूपच मेहनत लागते तेलकट भांडी जर घासायची असेल तर खूप मेहनत लागते जसं की मटणाची भाजी केल्यानंतर ते मटणाची भाजी मग तेलकट भगोणं होते आहे आणि ते घासणं म्हणजे खूपच अवघड परिस्थिती व केळाचे चिप्स बनवल्याने जे भगोणं खराब होते व तेलकट होते ते जर काढायचं असेल तर खूपच अशी अवघड परिस्थिती होऊन जाते मुलांची जीची धुणं अशक्यच असते मुलांसाठी तेलकट भांडे घासण्यासाठी हा निरमा वापरला तरी पण निघत नाही माती वापरली तरी पण निघत नाही भांडी धुण्यासाठी खूपच मेहनत लागते मेहनत म्हणजे अशी खूपच मेहनत करायला माझ्या तर जीवावर येते भांडे घासणं म्हणजे भांडे घासणं म्हणजे खूपच अवघड आहे तेलकट भांडी घासणे म्हणजे त्याच्यातल्या त्यात खूपच अवघड आहे तेलकट भांडी ही खूपच अवघड जातात ना आम्ही तर पहिले पाण्याने धुतो नंतर निरम्याने धुतो नंतर साबणाने धुतो नंतर बाहेरली राखुंडी आणून धुतो आहे पुन्हा नंतर मातोडीने धुतो आहे खूप असं करतो आहे तरी पण निघत नाही आखरीला कंटाळून एकदा निरम्यानं नंतर धुतो आहे राखुंडीनं धुतो नंतर मातीनं धुतो आहे कशी बशी तरी निघतात आणि खूपच अवघड अशी होते भांडी साधी भांडी धुणं म्हणजे तर खूपच अवघड छोटी छोटी जसे की वाटे वाट्या प्लेटी पळी ही धुणं खूपच अवघड आहे भांडी ही घासणं म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे जी की आमच्या मुलांच्या ह्याची गोष्ट नाही आहे असा खूपच असा त्रास देते भांडे घासणं म्हणजे अवघड जाते करायला करायला खूप मजा येते पहिले भाजी बनवा पोळ्या बनवा चपात्या बनवा आणखीन खूप असं बनवावं वाटते नंतर वाटतं आहे भांडी कोण घासणार काम कोण करणार तेलकट भांडी कोण घासणार भांडी घासायचं म्हणजे ही जीवावरची गोष्ट आहे त्यामुळं आम्ही तर काही असं बनवतच नाही तेलकट जर का बनवलं तर पहिलेच मित्राला सांगून बनवतो की तू बा तेलकट भांडी घासशील मी घासणार नाही तेलकट भांडी घासणे म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे तो म्हणतो मी घासणार नाही ते म्हणते मी घासणार नाही दोघाची पण भांडण लागते तेलकट भांडणं तेलकट भांड्याच्या नादात आमचीच भांडण लागून जाते तेलकट आम्ही काय काढणंच सोडून दिलं आहे तेलकट भांडी घासायचे आहेत म्हणून आणि साधी भांडे तर खूपच असा जीव जातो आहे त्यामुळे आम्ही तर पत्रावळी यूज ॲन थ्रोच्या पत्रावळी आ आणून फेकून द्यायलो आहे भांडी घासणं एवढं आमच्या जीवावर यायलं आहे की काहीच करू वाटना गेलं आहे भांडी घासू वाटना गेली आहेत आम्हाला आणि असे छोटे छोटे भांडे घासायचे म्हणलं तर खूपच असं जसं की चहाचं भगोणं चहा आम्ही बनवतो चार पाच जणं मात्र पहिलेच ठरवतो की चहाचं भगोणं तू धुणार की मी धुणार की तू धुणार तो म्हणतो मी दूध पुडा आणतो एकजण म्हणतो साखर आणतो मी एकजण म्हणतो पत्ती आणतो आणि एकजण उरला त्याला आम्ही म्हणतो तू भांडी घास तो म्हणतो आम्ही भांडी घासत नाही भांडी घासणार नाही तर चहा मिळणार नाही भांडी घासायला लागते तर तो ना निराश होऊन भांडी आखरीला घासतोच घासतो तर घासतो साबणाला घासतो आणि तसंच ठेवतो गदळ घाण आणि भांडी धुताना त्याला आम्ही खूप मजाक उडवतो तुला भांडी घासता येईना तुला काहीच करता येईना अशी भांडी घासतात का ही ते तेलकट भांडी तर एका मित्राला आम्ही एकदा घासायला लावली होती तेलकट भांडी त्याने काय केलं आहे पाण्यानं धुतलं आहे अन रूमवर आणून ठेवलं आहे रूमवर आणून ठेवल्यामुळं आम्ही त्याला खूपच अशी मजाक उडवली अरे गाढवा तेलकट भांडी तशी घासत नाही निरम्याने घासतात राखेने घासतात साबणाने घासतात असं कसं तू घासलास घासणी घेऊन गेला नाहीस काही नाही डायरेक्क घासलास आणि त्याच्यात पण ते केळीचे चिप्स काढले होते आम्ही त्याने खूपच असं घाण केलं आहे नंतर मग आम्ही त्याला असं बोललो आहे तसं बोललो आहे नंतर त्याने भांडी तर तेलकट भांडी घासली आणि अशाप्रकारे आम्ही तेलकट भांडी घासतो